हां हॅलो हो हो बेकर्स बास्केट बोलतो आहे बोला काय हवं आहे आपल्याला बरं बरं बरं हो आहेत ना रग्गड केक आहेत इथं आईस केक आहे फॉंडन केक आहे घी रवा केक आहे मावा केक आहे ड्रायफ्रूट केक आहे चॉकलेट केक आहे कुठला केक हवा आहे तुम्हाला आणि किती हवा आहे बघा मॅडम केक तुम्हाला अर्धा किलो एक किलो अडीच किलो दोन किलो असा कुठल्याही साईजमध्ये मिळू शकतो साधारण मुलांना केक हा आवडतो त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एक किलोचा ऑर्डर करा हां तुम्ही सांगाल तसं असते जंगल थीम असते आहे स्पोर्ट्स थीम असते आहे डॉल केक असतो आहे गल्स स्पेशल वगैरे तुम्हाला केकचा आधी कोणता प्रकार हवा आहे तुम्हाला म्हणजे आईस केक हवा आहे फॉंडन केक हवा आहे मावा केक हवा आहे ड्रायफ्रुट केक हवा आहे तुम्हाला कोणता केक हवा आहे चा आईस केक हवा आहे ठीक आहे मग आईस केकमध्ये हां फ्लेवर आहेत आहेत आहेत आईस केकमध्ये पायनॅपल फ्लेवर आहे मँगो आहे चॉकलेट आहे रसमलाई फ्लेवर आहे थीमप्रमाणे बदलेल ग स्क्वेअर राऊंड बेसिक शेप्समध्ये तुम्हाला हे करता येईल आणि मी असं क करते तुमच्या वॉट्सअप नंबरला जे माझ्याकडे या थीमचे स्पोट्स थीमचे जे जे केक आहेत ते तुम्हाला ह्याला डेमोसाठी पाठवते वॉट्सअपला तुमच्या शेअर करते मग तुम्ही त्यातला कुठलाही चूज करा आणि तुम्हाला किती किलोचा हवा आहे ते त्याच्यापुढे आम्हाला लिहून पाठवा केकची किंमत ही साधारण कि किलोवर डिपेंड असते अर्धा किलो एक किलो तुम्ही जसं घ्याल तसं एक अडीचशे दोनशे ऐंशीपासून साडे पाचशे सहाशे आठशे तसं तुम्ही घ्याल साईज आणि त्याच्यावरती तुम्हाला जे काही थीम वगैरे बनवून द्यायची आहे त्याप्रमाणे ते दर त्याचे हे होत जातात बदलत जातात मी तुम्हाला दरपत्रक आणि केकचे फोटो हे दोन्ही वॉट्सअपला पाठवते हो हां हो हो वाढदिवस स्पेशल कॉम्बो पॅक आमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक समोसा किंवा एक कचोरी आणि त्याच्या जोडीला प्लस कोक वेफर्स असं एक साधारण सत्तर रुपयाची आमची एक पर डिश होते ती आम्ही तुम्हाला देऊ शकतो त्याला ऑर आहे बर्गर पिझ्झा आणि कोक ही साधारण अडीचशे पर डिश तुम्हाला जाते हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो नाही इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता होम डिलिव्हरी तुम्हाला जर का तुमचं बजेट दीड हजारच्या वर जात असेल हे सगळं ऑर्डर करायचं तर आम्ही तुम्हाला फ्री डिलिव्हरी देतो हो हो नक्की नक्की एक दिवस आधी सांगा तुम्ही आम्हाला चोवीस तास आधी सांगितलं म्हणजे तुम्हाला फ्रेश केक मिळू शकेल चा ओके धन्यवाद